लहानपणी आम्हाला मोबाईल इतका उपलब्ध होत नव्हता आणि त्याच पद्धतीनं संगणक आपण ज्याला लॅपटॉप किंवा इतर गोष्टींमध्ये कम्प्युटर वगैरे म्हणतो त्या गोष्टी सुद्धा आम्हाला इतक्या अव्हेलेबल होत नव्हत्या त्यामुळे स्क्रीनवरती आमचा वेळ फार कमी जायचा आणि याच कारणामुळे आम्हाला मनोरंजनाची साधनं खूप कमी प्रमाणात अवेलेबल होती ज्याच्यामध्ये मैदानी खेळ एक प्रामुख्यानं खेळला जायचा आम्ही छोटे मोठे खेळ खेळत राहायचो त्यामुळे स्क्रीनवरती आमचा जास्त वेळ जात नव्हता आणि याच कारणामुळे बहुतेक आम्ही स्क्रीनपासून थोडं दूर होतो याचा अगदी उलट उ आपल्याला इफेक्ट दिसून येतो सध्याच्या पिढीमधील म्हणजे दहा वर्षापासून दहा वर्षी किंवा दहा वर्षाच्या आतील जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये हा बदल आपल्याला प्रामुख्याने दिसून येतो आहे सध्या की त्यांचे एक तर आई बाबा दोघेही कुठेतरी काम करत असतात कोणत्यातरी आय टी कंपनीमध्ये असतात आणि त्या मुलाच्या हातामध्ये एक स्मार्टफोन असतो किंवा घरामध्ये एक मोठा टी व्ही लावलेला असतो जेवण करताना असेल किंवा इतर कामं करताना असेल अभ्यास करताना असेल तो मुलगा सतत स्क्रीनवरती काही ना काहीतरी बघत असतो गेम खेळत असतो याच्यामुळे त्याचं बाहेर जाण्याचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होऊन जातं आणि याचा एकदम उलटा इफेक्ट त्याच्या अभ्यासावरती त्याच्या वर्तणुकीवरती पडत असतो त्याच पद्धतीनं घरामध्ये जे वातावरण तयार केलं जातं जसं की घरामध्ये मोठा टी व्ही आहे आणि आई बाबा मुलगा सगळे एकत्र बसून जेवण करत आहेत पण जेवण करताना ते काही चित्रपट बघत आहेत किंवा वेबसिरीज बघत आहेत किंवा मालिका बघत आहेत तर याचा एकदम उलटा इफेक्ट हा मुलांच्या अभ्यासावरती आणि त्यांच्या ग्रोथवरती होतो असा आपल्याला दिसून येतं मुलांनी जास्तीत जास्त बाहेर जाऊन खेळलं पाहिजे यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा स्क्रीन टाईम कमी करावा लागेल हे कसं करू शकतो आपण तर लिमिटेड टाईममध्ये मोबाईल मुलांच्या हाती देणं लिमिटेड टाईममध्येच टी व्ही चालू करणं किंवा मनोरंजनाची साधनं विविध प्रकारे उपलब्ध करून देणं हे सुद्धा त्यातून काही मार्ग असू शकतात त्याच पद्धतीनं बऱ्याच ठिकाणी माझ्या माहितीतील बरेच जणं क्रिकेट चे खूप मोठे फॅन असतात तर ग्राउंडमध्ये त्यांना एका ठराविक ठिकाणी कोचिंग लावलेलं असतं की तिथं जाऊन ती मुलं क्रिकेट खेळतील त्याचप्रमाणे कबड्डी असेल खो खो असेल असे काही मातीतील खेळ सुद्धा मुलांना खेळण्यासाठी प्रवृत्त केलं जातं जर मुलांचा स्क्रीन टाईम असाच राहिला तर येत्या काही वर्षामध्ये आपण बघू शकतो की अनेक खेळ हे नष्ट होत जातील तर हे होऊ नये यासाठी मुलांचा स्क्रीन टाईम पहिल्यांदा कमी करणं त्याच्यावरती रेस्ट्रिक्शन घालणं आणि ह्या मुलांना बाहेर जाऊन खेळण्यासाठी प्रवृत्त करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं वाटतं मला